एखादी कादंबरी किंवा एखादी कविता ह्याच्याबद्दल जेव्हा बोलायचा विषय येतो तर बऱ्याच कविता बरेच कादंबऱ्या नजरेसमोरून जातात त्याच्यापैकी मला आवडलेली कादंबरी म्हणजे इडली ऑर्किड आणि मी कामतांनी लिहिलेलं पुस्तक ज्याला कुणाला नव्याने काहीतरी सुरू करायचं आहे तर त्यांनी नक्की ह्या कादंबरी एकदा वाचावी कारण ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी सुरू करत असताना किती वेगवेगळ्या प्रकारचे घटना घडू शकतात आणि किती क कसंही आलं काही झालं तरी त्याच्यात कसं सामोरे जायचं याविषयी बोलणारं हे पुस्तक आहे पण आत्ता ज्याविषयी मला सांगायला आवडेल ती म्हणजे एक चित्तथरारक आणि खूपच त्यामुळे आपण त्याला सत्यघटनेवरती लिहिलं गेलेलं पुस्तक ते म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर हे एक अफगाणी भागात लिहिलं गेलेलं म्हणजे अफगाणीमध्ये असताना आलेल्या सगळ्या ह्याच्याविषयी एक्सपिरियन्सेसविषयी लिहिलं गेलेलं पुस्तक आहे त्याच्यामध्ये बेटी मेहमूद यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे आणि त्यांची मुलगी महातोबो ह्या दोघांना मिळून फसवणूक करून ज्यावेळेला अफगाणला घेत ने नेलं गेलं अमेरिकेतून अमेरिकेत राहणारी ही महिला आणि तिची मुलगी त्यांना फसवून ज्या वेळेला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ह्या भागामध्ये नेलं गेलं आणि ज्या पद्धतीनी तिथे तिला वागणूक मिळाली त्या सगळ्यामधून एक ज्या ज्या घटना घडत गेल्या त्या अतिशय रोमांचकारक आहे म्हणजे अगदी अंगावरती काटा येतो ज्यावेळेला आपण ते वाचत असतो की अमेरिकेसारख्या एखाद्या अतिशय प्रगत आणि मोकळ्या वातावरणामध्ये राहणारी एक स्त्री ज्यावेळेला अफगाणसारख्या अतिशय मागासलेल्या आणि वेगळ्या संस्कृतीमध्ये जाऊन राहायची तिच्यावरती वेळ येते तर त्या वेळेला तिला काय काय करावं लागतं अगदी अतिशय घाणेरड्या देशामध्ये तिला राहावं लागतं अतिशय घाणेरड्या परिस्थितीत तिला राहावं लागतं ज्या ठिकाणी तिला तिच्या घरच्यांकडून मारहाण होणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे तिला त्रास दिला जातो मानसिक त्रास दिला जातो तिचे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे पासपोर्ट वगैरे सगळं काढून घेतलं जातं आणि मग ती ज्या ह्याच्यानी की अगदी आठ दिवसात परत यायचं अशा हिशोबाने गेलेली ती तिला तिथे नऊ महिने वास्तव्य करावं लागतं आणि नऊ महिन्यांनंतरसुद्धा ज्यावेळेला ती परत येते तर तो तिचा प्रवास हा इतका म्हणजे भीतीदायक रोमांचकारक किंवा अतिशय वेगळ्या प्रकारचं तिनं ते मांडलेलं आहे की इतक्या लहान वयातल्या मुलीला एका बर्फाळ प्रदेशामधून चालत घोड्यावरती तेही अगदी अतिशय अनोळखी माणसांमधून ज्यावेळेला ती पुढे पुढे पुढे पुढे घेत जाते की प्रत्येक समोर दिसणारा माणूस तिच्यासाठी संशयी असतो की तो काय करेल आपल्या मुलीसोबत किंवा आपल्यासोबत हे तिला शेवटपर्यंत भरोसाच ठेवता येत नाही त्या व्यक्तीवरती की तू काय कशा पद्धतीने आपल्याला वागवेल आणि तो आपल्याला पुढे नक्की घेऊन जाणार आहे का आणखी कुठे तिसऱ्या ठिकाणी आपल्याला पोचवून येईल अशा सगळ्या भीतिदायक वातावरणामध्ये सुद्धा अतिशय कॉन्फिडेन्सनी अतिशय छान प्रकारे ती त्या आपल्या मुलीला सांभाळत सांभाळत ती तुर्की भागातून आणि पाकिस्तान अशा ह्या सगळ्या भा अतिशय वाईट अशा सगळ्या भौगोलिक आणि सगळ्या स्थितीतून ती कशी अमेरिकेपर्यंत पोचते हा सगळा तिचा जो काही प्रवास आहे तो वाचत असताना खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यातून शिकायला मिळतात की आपण एखाद्या आपल्या सोयीनुसार किंवा आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये इतके अडकलेले असतो की असं काहीतरी आपल्याला जर का पुढे जाणून आपल्या बाबतीत असं काहीतरी घडलं तर आपण कसे त्याला तोंड देणार किंवा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येसुद्धा आजकाल आपण टेन्शन्स घेतो ताण घेतो पण असं काहीतरी सुद्धा घडू शकतं आणि ह्यातून पण आपण मन आणि आपलं जर का डोकं स्थिर ठेवलं तर ह्यातून सुद्धा पर्याय निघू शकतो अशी शिकवण ह्या पुस्तकातून आपल्याला मिळते की धैर्याने जर का घेतलं गेलं किंवा आपण योग्य वेळेला योग्य ते निर्णय घेतले गेले योग्य व्यक्तींची मदत घेतली तर आपण कसे पुढे जाऊ शकतो हे या पुस्तकातून नक्कीच कळतं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून तिने छान वर्णन करून सांगितलेलं आहे की ती महातोबो जी आहे त त ती इतकी लहान मुलगी पाच सहा वर्षाची पण तिला सगळ्या त्या परिस्थितीची जाण असते आणि मग ती छोट्या छोट्या गोष्टींवरून जशी मुलं हट्ट करतात तर तसा हट्ट न करता ती तिच्या आईच्या अगदी खंबीरपणे पाठीशी उभी राहते की तू जे करशील त्यामध्ये माझी साथ तुला आहे हे त्या मुलीचं हे असतं त्या मुलीला तिथे अफगाणमधल्या शाळेमध्ये घातलं गेलं पण त्या शाळेमधली परिस्थिती इतकी घाणेरडी होती की तेे बसायलाुद्धा स्वच्छ जागा नाही आजूबाजूला भयंकर घाण डास असतात झुरळं असतात तं अशा परिस्थितीमधे सुुद्धा ती ति तिची आई सांगते आहे म्हणून ती त्या शाळेमध्ये जाते शिकते तिची आईसुद्धा तिला छान त्या शाळेमध्ये जाऊन इंग्रजी शिकवायला लागते आणि मग तिथल्या टीचरांची ओळख करून घेते मग त्यातून ती अमेरिकतल्या लोकांची ओळख काढते आणि असं करत करत करत ती तिथल्या इंडियन एम्बसीमध्ये जाऊन भेटते तिकडून तिला काही मदत मिळते आहे का पण त्या भागातून तिला कुठूनही कसलाही प्रकारे चांगला रेस्पॉन मिळत नाही पण तरीसुद्धा ती न खचून जाता त्या सगळ्या परिस्थितीतून ती उत्तम प्रकारे बाहेर पडते मग काहीजण असे असतात जे बॉर्डर क्रॉस करायला मदत करतात पण दरवेळेला काही किलोमीटर अंतरानंतर नवीन गाडी नवीन माणसं नवीन माहौल नवीन कपडे हे सगळं तिला बदलत बदलत बदलत जावं लागतं आणि शेवटपर्यंत कुणावरती भरोसा ठेवावा किंवा कोणाला आपलं म्हणावंसं एकही माणूस तिच्यासोबत राहत नाही पण ती आणि तिची मुलगी या दोघांनाच त्या पूर्ण प्रवासामध्ये शेवटापर्यंत जायचं असतं तर ही सगळी चित्तथरारक कथा वाचल्यानंतर आपण वाट आपल्याला वाटतं की आपण भारतात आहोत अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये आहोत हे खरंच आपलं भाग्य आहे अशी फसवणूक झालीच कुठे चालून तर खचून न जाता त्यातून कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण काहीतरी करून मार्ग निवडून काढू शकतो आणि एक कुठे ना कुठेतरी आपल्याला एक जाणीव होते की नाही आपण ज्या खूप एका सेफ परिस्थितीमध्ये राहतो तर त्यातून बाहेर पडून वेगळं जग सुद्धा दाखवणारं हे पुस्तक आहे म्हणून मला ही कादंबरी अतिशय आवडलेली आणि त्यातून खूप मोठ्या गोष्टी शिकायलासुद्धा मला मिळाल्या